अरे राजा कुठं आहे अरे काय नाही बघ ऑनलायन एक जॅकेट घ्यायचं होतं आणि नाही का ते आपले लेदरचे जॅकेट नसतं का आपण गाडीवर घालून जातो आहे ते इकडं तिकडं फिरायचं म्हटलं की घेऊन जातो आहे की नाही नाही पावसाळ्याचं जॅकेट नाही आणि हिवाळ्याचं पण नाही ते लेदर लेदरचं जॅकेट पाहिचे आपल्याला बा नाही नाही ते चामड्याचं कलरचं नको आहे आपल्याला काळा किंवा ग्रे कलरमध्ये पाय आपल्याला करडा कलर असतो की नाही त्याच्यामध्ये पाहिजे काळा कलर किंवा करडा कलर हो हो नाही तसं नाही काय नाही कम कंपनीचं घ्यायचं म्हटलं का नाही की त्याला जास्त पैसे लागते देऊ नाही ब्रँडेड कशाला घ्यायचं आहे आपल्याला एवढं आपल्याला घ्यायचं कसं काळ्या कं कलरचं घ्यायचं आहे काळ्या रंगाचं पाहिजे किंवा करड्या रंगाचं पाहिजे आणि लेदरमध्ये पाहिजे आपल्याला हां लेदरमध्ये पाहिजे आणि विषय कसं आहे माहिती आहे का नाही नाही टॉमी हिलफायगर असू द्या किंवा गुच्ची असू द्या आदिदास असू द्या रिबॉक असू द्या कुठल्याबी कंपनीचं असलं तरी चालत आहे पण भारीतली कंपनी पाहिजे आपल्याला चांगली कंपनी पाहिजे आणि मजबुत असावं दुसरं काय ना नाही नाही तसं काय नाही पण मजबूत पाहिजे आणि कुठे भेटेल आपल्याला अमेझॉनवर भेटेल का फ्लिपकार्टवर भेटेल कशावर भेटेल नक्की नाही नाही रंग आपल्याला तुला सांगितला ना आणि साईजमध्ये कसं एक्से ल लागेल एक्से ल ओके फ्लिपकार्टवर बघितलं ॲमेझॉनवर बघितलं तर नाही तसं काय भेटलं नाही नाही नाही आपल्याला कसं सांगितलं तुला काळा कलर पाहिजे ग्रे कलर किंवा काळा कलर दोनापैकी एक कलर पाहिजे आणि एक्से ल साईजमध्ये पाहिजे हां बघ की तुला आपले फ्रेंड सर्कलमध्ये विचारून बघ कोणाकडे जोडीदारांच्याकडं आहे का बघ कोणाकडे तरी असेलच की तसं जॅकेट अरे तू गाडीवर घालून जातो जा बघ की तसलं असलं तरी चालत आहे बघ हां चालत आहे कुठं आहे आत्ता तू ये आपण बघूया मग बदल चेक करू बघू ये ये ये बघूया चल हां ये लवकर ये लवकर